उंदीर उंदराला मारण्यासाठी आमच्याकडं काय उपाय नसतो पहिले म्हणजे आम्ही गावात राहणारी लोकं गावात राहणाऱ्या लोकांना काय तर उंदीर काठीनं मारायचा दुसरं काय ऑप्शन नाही त्यानंतर झुरळ झुरळाला आपण झाडू आणि आपला हात जग्गन्नाथ चप्पल हे सगळं वापरायचं असं आमचं सा सततचा हा चालू असतो आता उंदीर मारायला काठी काठी नाही भेटली मग त्या उंदराच्या मागे धावा उंदराला मारा ते चालतं त्याच्यानंतर गावात आमच्या बरीचशी लोकं उंदरांचा त्रास झुरळांचा त्रास मा त्याच्यानंतर पाल हे सगळे जे आहे ह्यांचा त्रास होतो तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि जवळचा उपाय म्हणून मांजर पाळतात न कोणाचं माह मारहाण नाही काय नाही काय नाही मांजर आपलं आहे त्याच्या आवाजाने त्याला तो उंदीर मारतोच मांजर हा उंदराचा शत्रू आणि दुसरं म्हणजे मांजराच्या आवाजानेच उंदीर पहिले म्हणजे पळून जातात ते राहतच नाहीत घरात त्याच त्याच्यानेही नाही झालं तर मग शहरातले लोक काय करतात ते उंदरांना औषधं जी मेडिकलमधे सहज उपलब्ध होतात असे औषधं झुरळांचे औषधं किंवा ते स्प्रे आत्ता आलेले चालू आहेत ते लोकं प्रत्येक मेडीकलमध्ये किंवा किराणाच्या दुकानामध्ये स्प्रे मिळतात ते स्प्रे वापरतात यांचा वापर करतात ते त्याच्यानेही जर कंट्रोलमध्ये नाही आलं मग उंदीर पकडण्याचा पिंजरा जो की जाळीचा असतो तारेचा त्याला आतमध्ये एक छोटंसं हुक असतं त्याच्यामध्ये उंदरासाठी काहीतरी खाद्य अडकवायला लागतं आणि ते खाद्य अडकवल्यानंतर तो पिंजरा असा उघडा करून ठेवायचा त्याचा दरवाजा आणि त्याच्यामध्ये ते उंदीर त्या खाद्य खाण्यासाठी येणार आणि ते खाद्य खाताना ती त्याची एक काडी त्या खाद्याला लावलेली असते ती हलली की तो दरवाजा आपोआप बंद होतो पट्कन आणि त्या त्या पिंजऱ्यामध्ये तो उंदीर अडकतो असं काहीसा तो पिंजरा येतो तो एक पिंजरा पण त्या पिंजऱ्यामध्ये एका वेळेला एकच उंदीर असं आहे जास्त उंदरं अडकत नाही त्याच्यानंतर तेही जर जास्त त्रास होत असेल त्याच्याने तर मग पेस्ट कंट्रोल पेस्ट कंट्रोल केल्यावर घरातून बाहेर रहायला लागतं काही दिवस एक ते दोन दिवस किंवा काही लोकं सांगतात की दिवसभर बाहेर राहा आजचा दिवस घरात जेवण वगैरे बनवणं किंवा तो एक खर्च व वेगळा वाढतो पण हे सगळे खर्च शहरातल्या चांगले पैसे कमावणाऱ्या लोकांना जमतात गावाकडच्या लोकांना हे नाही जमत गावाकडची लोकं सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे मांजर आणि त्याच्यापेक्षा थोडासा खालचा उपाय म्हणजे काठी आणि स्वतः उंदराच्या मागे धावायचं असा आयुष्याचं त्यांचं जवळपास अर्धं आयुष्य उंदराच्या मागे धावूनच जातं ह्याच्यात वेगळीच मज्जा आणि गम्मत असते घरातल्या बायका त्या उंदराला घाबरून पळतात ही तर आणखीनच वेगळी गम्मत झाली